नाष्ट्यासाठी आपण पोहे कांदेपोहे हा पदार्थ बनवण्याकरता आपल्याला सामग्रीम सामग्रीमध्ये तीन कांदे थोडीशी मोहरी जिरं शेंगदाणे कडीपत्ता तेल मीठ हिरव्या मिरच्या आणि कोथिंबीर त्यानंतर आपण गॅसवर कढई ठेवून त्यामध्ये थोडंसं तेल सोडले आणि मोहरी जिरं आणि कडीपत्ता तेलामध्ये सोडून द्यावी त्यानंतर कांदा हा सोडून लाल होईपर्यंत त्याला

हळद आणि मीठ चवीनुसार ॲड करणे त्यानंतर पोहे हे स्वच्छपणे साफ करून घ्यावेत त्यानंतर शेंगदाणे तेलामध्ये सोडून भाजून घ्यावेत त्यानंतर पोहे तेलामध्ये सोडून मिक्स करून घ्यावीत

हळद हळदीचा रंग येईपर्यंत पोह्यांना आलटून पालटून हलवून घ्यावे त्यानंतर मीठ व्यवस्थित लागले की नाही हे चव घेऊन बघावी आणि दोन ते तीन मिनीटासाठी त्याला फ्राय करत रहावे त्यानंतर गार्निशिंगसाठी कोथिंबिरीचा बारीक काप करून वरतून सोडून द्यावा